हां बोला मॅडम

अच्छा हां अच्छा

नाही आमचं सर आमचं भाजीचं दुकान आहे माझं आमच्या बाजारात आणि तिथं माझा स्वतःचा टेम्पो आहे पिकअप आहे पिकअपनं मी ट्रान्सफर करतो भाजी मागवतो तुमच्याकडे कोणती कोणती भाजी आहे मग

अच्छा तर काय कसं काय कशा काय भावानं देणार मग सगळी तुमची भाजी असेल सगळी घेतो मी पण काय भाव देणार कसं काय देणार बघा अच्छा अच्छा अच्छा मार्जिन आता कसं काय तू तुमचा ठीक आहे काय असेल तर आपण घेऊ एक वेळ तुम्ही मागतो मा टॅम्पो पाठवतो एक वेळ मला माल द्या मग समजेल कसं काय काय ते किती वाजता कळेल हां सकाळी पाठवतो सकाळी सकाळीच तुम्हाला मग कमीत कमी पहाटे पाचच्या आसपास टॅम्पो येईल कारण पाचला टेम्पो आल्यानंतर तुम्ही भाजी लोड करणार त्यानंतर मी त्याला ट्रान्सपोर्ट व्हायला टायम जातो मग मार्केटला भाजी टायमात यायला लागतो ना

दुसरं अजून काय आपल्याकडे आहे मिळेल परत ते ते पण घेतो आपण कडधान्य पण घेतो कडधान्य असेल कडधान्य पण द्या चालेल हो चालेल ज जसं तुम्ही तुम्हाला सोयीस्कर पडेल तसे चालेल नाही नाही तसं तसं नाही तसं तसं आपल्याकडून काही होणार नाही

हां रामराजला रामराजमध्ये मार्केटमध्ये भाजीमार्केटमध्ये ओके ठीक आहे ओके ठीक हो हो नक्की नक्की ओके ओके ठीक आहे